भारतीय नृत्यात नृत्यांमध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि सगळेच प्रकार खूप छान आहेत त्यातील प्रसिद्ध आहे भरतनाट्यम कुचीपुडी त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राची लावणी पंजाबचा भांगडा कथकली खूप सारे प्रकार आहेत आणि त्यामध्ये जे ख्यातनाम किंवा नर्तकी आहेत त्यातल एक आहे बिरजु महाराज त्याच्यानंतर आपल्या सर्वांची लाडकी आवडती माधुरी दीक्षित हेमामालिनी हे खूप त्याचे जे नृत्य आहेत त्यांच्यामध्ये खूप छान त्यांनी नृत्यप्रकार सादर केलेत आतापर्यत आणि हे छान करतात ते मला आवडतात